मी आर्टची सामग्री खरेदी करताना दोन्ही पर्यायांचा दुकानातून आणि ऑनलाईन यांचा वापर करते आणि त्यामध्ये मला वेगवेगळ्या अनुभवांचा लाभ होतो प्रत्येक पद्धतीचा स्वतःचा एक खास फायदा असतो आणि काही वेळा एकाच पद्धतीने सर्व गोष्टी खरेदी करणं शक्य नसतं त्यामुळे मी या दोन्ही पद्धतींना योग्य समन्वय साधून माझ्या गरजांनुसार आर्टची सामग्री खरेदी करते जेव्हा मला एखादं खास रंगाचं साधन ब्रश कागद किंवा कॅन्हास हवा असतो तेव्हा मी शक्यतो स्थानिक दुकानातून जाऊन खरेदी करते दुकानातून खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिथे प्रत्यक्ष वस्तू पाहता येते कागदाची गुणवत्ता ब्रशचं टेक्शर रंगाची वास्तविकता छटा हे सर्व प्रत्यक्ष पाहून आणि हाताळून खरेदी करणं एक अनोखा अनुभव असतो त्यामुळे अनेक वेळा रंगांची छटा प्रत्यक्षात वेगळी असते आणि ते फक्त प्रत्यक्ष पाहिल्यावरच लक्षात येतं त्यामुळे दुकानातून खरेदी करताना मला वस्तू निवडताना अधिक खात्री मिळते शिवाय तिथे अनुभवी विक्रेते असतात जे तुमच्या गरजेनुसार योग्य उत्पादने सुचवू शकतात काही वेळा मी त्या दुकान दारांशी चर्चा करून माझ्या कलात्मक गरजानुसार योग्य साधने निवडते हे संवाद खूपच उपयुक्त ठरतात कारण दुकानदारांकडे बऱ्याचदा नवीन साधनांची माहिती असते त्यामुळे मला काही नवीन गोष्टी सापडतात दुकानात जाऊन खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तिथे लगेच हवे असलेलं सामान उपलब्ध होते आणि मला कोणत्याही प्रतीक्षेची गरज नसते कधीकधी मला तातडीने एखाद्या प्रकल्पासाठी काही साहित्याची आवश्यकता असेल अशावेळी मी लगेच दुकानात जाऊन ती खरेदी करू शकते तसेच एखाद्या नवीन प्रकाराच्या साधनांचा वापर करण्यासाठी मला त्या साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो आणि दुकानातून खरेदी केल्यामुळे ते शक्य होते त्यामुळे मी बरेच वेळा दुकानातील खरेदीला प्राधान्य देते पण काही वेळा ऑनलाईन खरेदीपद्धतीचा पर्याय अधिक सोयीचा वाटतो ऑनलाईन खरेदीचा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड पर्यायाची उपलब्धता वेगवेगळ्या ब्रँड्स उत्पादने आणि सवलती यांचा लाभ मी ऑनलाईन खरेदीतून घेते विशेषतः काही प्रकारची कला सामग्री जी स्थानिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध नसते ती ऑनलाईन मिळू शकते उदाहरणार्थ काही उच्च गुणवत्तेचे रंग किंवा विशिष्ट प्रकारचे ब्रशेश जे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय ब्रँड्सकडून उपलब्ध होतात ते मी ऑनलाईन शोधून खरेदी करते ऑनलाईन शॉपिंगमुळे मला अनेक पर्याय एकाच ठिकाणी पाहायला मिळतात ज्यामुळे तुलना करून योग्य गोष्ट निवडणं सोपं असतं ऑनलाईन खरेदीत मला आणखी एक मोठा फायदा म्हणजे तिथे बऱ्याच वेळा सवलती आणि ऑफर मिळतात मोठ्या प्रमाणावर कला साहित्य खरेदी करताना काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स विविध सवलती देतात ज्यामुळे आम्हाला पैशांची बचत होऊ शकते तसेच ऑनलाईन शॉपिंगमुळे मला विविध ग्राहकांच्या रिव्ह्यूजवरून वस्तूंची गुणवत्ताही तपासता येते ज्यामुळे मला योग्य निर्णय घेण्यास मदत होते काही वेळा ऑनलाईन खरेदीत वेळ लागतो विशेषत जेव्हा सामान दूरवरून येतं पण जर वेळेचं बंधन नसलं तर ऑनलाईन खरेदी हा खूप सोयीचा पर्याय आहे शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा नवीन किंवा अनोखी कलासामग्री वापरून पाहायचे असेल तेव्हा मी ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर अनेकदा अत्याधुनिक कला सामग्री किंवा नवीन उत्पादने लवकर उपलब्ध होतात ज्यामुळे मला ते वापरून पाहण्याची संधी मिळते तसेच काही वेळा आंतरराष्ट्रीय उत्पादने स्थानिक दुकानांमध्ये नाही मिळत त्यामुळे ऑनलाईन खरेदी हा एकमेव पर्याय असतो या दोन्ही पद्धतींचा मी कधी वापर करते हे माझ्या गरजांवर आणि उपलब्धतेवर अवलंबून असतं जर मला तातडीने वस्तू हवी असेल किंवा एखादी वस्तू प्रत्यक्षात पाहून घ्यायची असेल तर मी ती दुकानातून खरेदी करते पण जेव्हा मला विशेष उत्पादनं सवलती किंवा आंतरराष्ट्रीय उत्पादने हवे असतील तर ते मी ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडते या दोन्ही पद्धतीमध्ये तोल साधून मी माझ्या कला साधनांची खरेदी करते ज्यामुळे मला चांगल्या गुणवत्तेची सामग्री मिळते आणि माझ्या कलात्मक प्रवासात नवनवीन प्रयोग करता येतात